खरं तर आरोग्यसेवा ही सगळ्यात मोठी सेवा आहे कारण आरोग्यसेवा म्हणजे पूर्ण देशाची सेवा जर हे असंल तर हे आरोग्य सेवा तर आपण मध्ये बघितलं कोरोना त्या वेळेस सगळी जण म्हणजे मरायला घाबरत होती पण डॉक्टर आपली खरं तर जिवाची प्राण किंवा जिवाची आहुती देऊन काय म्हणता येईल त्याला जिवाशीच खेळून ती तिथं काम करत होते आणि तेव्हा असं म्हणलं जात होतं की ही डो मुद्दामहून लोकांना मारलं जातं आहे कोरोना नसताना त्यांच्या किडण्या काढून घेतलं जातं आहे असं तसं बरेचशे रुमर्स अशी पसरत होती पण तसं खरं तर डॉक्टर सेवा ही चांगली सेवा आहे आणि ही प्रत्येक राज्यात असं केलं पाहिजे भ्रष्टाचारमुक्त ही डॉक्टर सेवा किंवा सिव्हिल सर्वे काय म्हणतात त्याला सरकारी हॉस्पिटल ही केलं पाहिजे त्यामुळं काय होईल अधिक लोकांना चांगल्या चांगल्या सुविधा मिळतील लोकां शासनाची जी मोठी स योजना आहे किंवा सरकारी काम आहे ती गरिबाच्या गरिबापर्यंत पोहोचेल गरिबाला त्यापासून चांगला फायदा होईल त्यांना चांगले आरोग्य सुविधा मिळतील